दैनंदिन जीवनात शिक्षण घेणे खूप महत्त्वाची गोष्ट झालेली आहे कारण शिक्षण नसेल तर माणसाला कुठलीही गोष्ट अवेलेबल होऊ शकत नाही आत्ता कारण की शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे शिक्षणामुळे आपल्याला कुठं जायचं आहे कसं जायचं आहे काय करायचं आहे काय नाही करायचं आहे ह्या सर्व बाबी कळतात आणि अशिक्षित लोकांना यामधल्या कोणत्याही बाबी कळत नाहीत त्यांना कुठलीही सवलत मिळू शकत नाही त्यांना कुठलंही कुठलंही कुठंपण जायचं असेल तर त्यांना ती गोष्ट कळत नाही प्रत्येक गोष्टीला त्यांना मुकावं लागतं आणि शिक्षण घेणाऱ्यांना या बाबतीचा खूप फायदा होतो